मी राहते महाराष्ट्रातील ठाणे येथे इथे येऊरचा डोंगर अतिशय प्रसिद्ध आहे तिथे अजूनही बऱ्याच प्रमाणात झाडं आहेत वेगवेगळी जंगल थोड्या प्रमाणात टिकून आहे असं म्हणू शकतो त्यामुळे तिथे गेलं की वेगवेगळे झाडं त्याच्यावरती वा वावरणारे पक्षी फुलपाखरांचे वेगवेगळे प्रकार हे सगळं पाहायला मिळतं नदी तर जवळ नाही पण पारसिकचा डोंगर किंवा एक बोरिवली जवळचा संजय गांधी राष्ट्रीय उद्यान तिथला परिसर मामाभाच्याचा डोंगर हे सगळे जवळपासचे छोटे मोठे डोंगर जे बघायला नक्की आवडतं कारण तिथला निसर्ग वेगवेगळा आहे तिथे जाण्यासाठी अर्थातच मी शहरामध्ये राहत असल्यामुळे वेगवेगळे मार्ग उपलब्ध आहेत ज्याच्यामध्ये रस्त्याने जायचं असेल तर रिक्षा आहे टॅक्सी आहेत बस आहेत तुम्ही तुमच्या वाहनाने जाऊ शकता किंवा आगगाडीने जाऊ शकता ट्रेनने जाऊ शकता अशा टप्प्यात ह्या जागा आहेत ठाणं हे तलावांचं शहर म्हणून ओळखलं जातं त्यामुळे कितीतरी तलाव ठाण्यामध्ये आहेत त्यातला सगळ्यात प्रसिद्ध आहे तो मासुंदा तलाव तिथेसुद्धा पूर्ण तलावाच्याभोवती झाडं लावलेली आहेत आणि तलावामध्ये मासे सापांचे वेगवेगळे प्रकार हे पाहायला मिळतात तलावाच्या मध्यभागी एक शंकराचं मंदिर आहे हे सगळं निसर्ग सौंदर्य असलेला दृश्य अतिशय देखणं दिसतं